तुम्ही पस्तीसव्या वर्षी पोहणे शिकू शकता तुम्ही पोहणे शिकण्यास सुरुवात करू शकता आणि त्याच्यासोबत येणारे सर्व फायदे मिळवू शकता असे कोणतेही कमाल वय नाही तुम्ही तीन किंवा त्र्याण्णव असू शकता काही फरक पडत नाही खरं तर व्यायामाचा एक प्रकार म्हणून पोहणे हे वयानुसार आपल्यासाठी आदर्श आहे आणि आपण हे एक जो खूप ट्रेनिंग ट्रेनर आहे पोहण्यात त्याच्याकडून आपण हे शिकलं पाहिजे